आमच्या परिसरातील मुली सुरपाटी हा नावाचा एक गेम खेळतात ह्या गेममध्ये एका टीमकडे चार प्लेयर आणि दुसऱ्या टीमकडे चार प्लेयर आणि असं चौकोन चारही साईडला दोन वर दोन खाली दोन खाली असे सहा कप्पा आखायला लागतात त्यामध्ये दोन रेषा मारतात त्यात मुली उभं राहतात स्टेट लायन असते त्यात एक उभं राहते आणि मध्ये डब्यात असते सहा मुली इकडं तिकडे खेळत राहतात मग ते खेळ खेळतात आमच्या व्यवसाय आमच्या भागातील मुली व्यावसायिक गेम खेळत नाहीत आणि त्यातच खेळतात म्हटलं का क्रिकेट क्रिकेट हा आमच्या व्यावसायिक भागातील सर्वप्रथम सांगली जिल्ह्यात चालत आहे का तर इथली स्मृती मंधाना ही क्रिकेटपटू सांगली जिल्ह्यात आपलं शिवाजी श्टेडियमवर गेम खेळत होती क्रिकेटचा आता त्या गेमला एवढं व्य ही व्यावसायिक प्राधान्य मिळालं आहे की क्रिकेट हा इंडियामध्ये सर्वोच्च गेम बनला आहे व्यवसायिक गेम क्रिकेटपासून आता क्रिकेटपासून आतापर्यंत माणसं पैसे कमवत आहे त्या व्यवसाय गेमला आमच्या परिसरातील मुलीने राज्याचेच नाही तर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे ती जे नाव स्मृती मंधाना आहे स्मृती मंधाना ही इंडियाची एकमेव क्रिकेटपटू आहे की तिने तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक मारले आहे तिने तिन्ही फॉर्मॅटमध्ये इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि राज्याला तर काय विशेष नाही राज्यामध्ये तर तिने पूर्ण सर्वोच्च पहिला नंबर महाराष्ट्राचा आणला होता आणि महाराष्ट्रामध्ये ती एक अशी मुलगी होती की ती लेफ्ट हॅन्डर असून पण इंडिया सगळं कॅप्टन्सी केली आहे तीनं फॉर्मॅटमध्ये आता ती बेंगलोरच्या टीमची कॅप्टन आहे आय पी एलमध्ये डब्ल्यू पी एलमध्ये थँक्यू